आमच्या क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालय तळेगाव दिघे इथे आहे तेथे वयस्कर माणसांचे लहान मुलांचे मिडियम मुलांचे असे म्हणजे सगळ्यांचेच उपचार तेथे केले जातात ते रुग्णवाहिकेची सेविकासुद्धा रुग्णवाहिकासुद्धा आहेत वेगवेगळे उपचार देणारे डॉक्टरसुद्धा आहेत अनुभवी डॉक्टर आहेत तेथे डिलेवरीसुद्धा तेथे केली जाते त्यांची सेवा एक नंबर आहे मला तरी पर्सनली असं वाटते की ते जे आम्हाला उपचार देतात ते जे आमच्यासाठी एवढे सेवा करतात ते आमच्याशीसाठी पुरेशी आहे लहान मुलांचे जे पोलिओचे डोस असतात लहानपणीचे डो जे डोस असतात वयस्कर माणसांचे जे शुगरच्या टॅबलेट्स असतात त्या पण तिथे अवेलेबल असतात वेळोवेळी रुग्णवाहिका पण अवेलेबल असते एमर्जन्सीमध्ये पण सगळे डॉक्टर तिथे अवेलेबल असतात मला तरी असं वाटतं की ती सेवा खरंच जी आमच्यासाठी केली आहे ती अत्यंत उत्तम आहे